मी मागच्या वर्षी सहलीला म्हणून आम माझ्या कुटुंबियांसोबत युपीमध्ये उत्तर प्रदेशामध्ये गेली असतांना मला निदर्शनास आलं की वाराणसी ही एक सुंदर सुंदर अशी देव धार्मिक स्थळ असून तिथे विविध देवांची आराधना केली जाते खूप सुंदर सुंदर मूर्ती आहे तिथे दे लोकांच्या धार्मिक भावना जपल्या जातात अशा ठिकाणी एक त्या जो जो अस्सी घाट आहे वाराणसीमध्ये तिथे महाआरती केली जाते ही परंपरा खूप दिवसापासून चालत आलेली आहे आणि ते दृष्य बघून मी इतकी भारावून गेली आहे इतकी सुंदर आरती आहे तिथे आणि तिथे रात्री जणू असं वाटते की तिथे दिव्या दिव्यांची दररोज दिवाळी साजरी होण्यासारखी इतके सुंदर असे दिवे सजवलेले असतात आणि ती धार्मिक स्थळं जोपासणारी एक भूमी आहे तिथे तिथे एक शंकराचे तिथे एक अवतार आहे की ज्यांनी प्राचीन काळामध्ये शंकरजी आहे नं शंकरजीचे एक रूप आहे त्यांनी जेव्हा आपल्या ब्रह्म देवाचा जो पाचवा शीष कापला त्या काहीतरी का अशी एक धार्मिक कल्पना आहे कापला ते त्या शीषचं प्रायश्चित्त म्हणून तिथे शंकरजीची एक एक अंश हा तिथे नेहमी असतो म्हणून ही वाराणसी ही शंकरजीसाठी इतकी प्रसिद्ध आहे आणि तो रूप आपल्याला बघण्यास मिळतो आणि जी महा महाआरती होते अस्सी घाटावरती ती इतकी सुंदर प्रकारे केली जाते आणि खूप सुंदर आहे मी तरी म्हणेल तुम्ही सुद्धा एकदा तिथे जा आणि त्या आरतीचा आनंद घ्या आणि आपली धार्मिक धार्मिक भावना जोपासा